शिक्षणाचा जीवनात विविध प्रकारे उपयोग होतो त्यामध्ये वैयक्तिक विकास यामध्ये आपण शिक्षणामुळे व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो त्यामुळे स् विविध समस्यांना प्रभावीपणे काम करण्यासाठी तो सक्षम बनतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्याची क्षमता प्राप्त होते आर्थिक संधी म्हटलं तर अनेक प्रकारच्या व्यावसायिक संधी ह्या शिक्षणामुळे व्यक्तीला मिळतात त्यामुळे आर्थिक स्थिरता येते आणि विकास साधता येतो त्याचबरोबर उच्च प्रकाराची संधी म्हणजे विविध ठिकाणी नोकरी केल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारून कुटुंबाचे स्वास्थ्य जपता येते सामाजिक योग ज योगदानामध्ये शिक्षित व्यक्ती समाजातील समस्यांना विचार करून त्याच्या सुधारणेत सक्रियपणे सहभागी होतो स् विविध प्रकारचे सामाजिक बदल करण्याची उर्मी ही शिक्षणामुळे माणसाला प्राप्त होते शिक्षितं शिक्षित व्यक्तींना संतुलित आहार व्यायाम रोग प्रतिकार क्षमता याबद्दल अधिक माहिती मिळते आरोग्य सेवांचा वापर त्यांना योग्य प्रकारे करता येतो शिक्षणामुळे विविध संस्कृतीची आणि विविधतेची समज येते त्यामुळे सहिष्णुता आणि समावेश वाढतो कायदेशीर अधिकारांचीही माहिती मिळते साहित्यिक वाचन सृजनशीलता याच्यामध्ये माणसाला मदत मिळते आणि नवीन विचारांची निर्मिती करता येते त्याचबरोबर आयुष्यांच्या उद्दिष्ट त्यांना साध्य करता येतात आणि त्यांना विविध लोकांना प्रेरित देखील करता येतं त्याचबरोबर आर्थिक आपण विचार केला तर अशिक्षित लोकांना न मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे त्यांना उच्च पगाराचं काम हे मिळू शकत नाही त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती नक्की कमी राहते व्यावसायिक संधींचा करत नाहीत असं होत नाही पण तरीही त्या संधी खूप कमी प्रमाणात राहतात स्वास्थ्य सेवांचा वापर याच्यामध्ये माहितीही मिळत नसल्यामुळे किंवा वाचन नसल्यामुळे त्यांना त्या आरोग्यसेवांचा वापर व्यवस्थितप्रमाणे करता येत नाही त्याचबरोबर अशिक्षित लोकांना विविध संस्कृती आणि विविधतेची माहिती मिळवता येत नाही कायदेशीर अधिकारांची माहिती मिळवता येत नाही यामुळे कदाचित आत्मविश्वासाची कमतरता राहतेच आणि सृजनशीलताही कमी राहते संकट व्यवस्थापन करण्याची किंवा एखादी समस्या सोडवण्याची क्षमता या यांच्या लोकांच्या मनात कमी राहते सामाजिक संवादाची अडचण या लोकांमध्ये दिसून येते जास्त प्रमाणांमध्ये यामुळे आपण असं म्हणू शकतो अशिक्षित लोकांमध्ये या गोष्टींचा अभाव असतो तर शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकते आणि त्याच्या वैयक्तिक सामाजिक आणि व्यक् आर्थिक विसा विकासाला प्रोत्साहन देते